कपडे धुण्यासाठी आम्ही अगोदर त्याला डिटर्जंट पावडरमध्ये टाकतो किंवा त्याला निरमामध्ये वगेरे त्याला भिजू टाकतो एक अर्ध्या तासाअगोदर आणि त्यानंतर हवामानामध्ये जसं उन्हाळा असलं तर त्याला आपण कपड्याला उन्हामध्ये वाळवतो बाहेरच वाळवतो रस्सीवर दोरीवर किंवा त्यानंतर पावसाळा असलं तर पावसाळ्याच्या पाण्यामुळे आपण त्याला आतमध्ये वाळवतो हवेच्या वातावरणामध्ये मॅट वगैरेचा खालती आणि हिवाळामध्ये तर प कपडे वाळूनच जातात ऊन वगैरे रहातं त्यामुळे त्याला बाहेरच ठेवतो आपण उन्हामध्ये वाळतात आणि सायंकाळी त्याला पाचवेच्या आधी अंदर घेतो आणि पाण्याने त्या पाण्याची बचत आपण जर का आपण नळाच्या खालती नळ चालू करूनशनी त्याला धुवत असू तर तो पाणी वेस्टेज होते त्यामुळे आपण त्याची बचत पाणी एका बकेटमध्ये जेवढं आपल्याला पाणी लागते लिमिटेड तेवढं पाणी घेतलं आणि त्यामुळे आपण त्या मग मग्ग्याने जेवढं पाणी लागतं तेवढं त्यामध्ये टाकायचं आणि ते धुवू शकतो अशामुळं आपण त्याची पाण्याची बचत करू शकतो